हॅलो हां हां प्रेरना असं आपण मी काय म्हणते आपल्या यवतमाळमध्ये महादेव मंदिर आहे ना हो तर तिथे त्यांची जत्रा आहे तर सर्वजण चाललेले आहे इथले पण तर चालते का आपण आपण फॅमिली घेऊन जाऊ ना आपली

आणि तुझ्या शेजार तुझ्या शेजारचे वगैरे असेल कोणी कारण की माहिती आहे आपण एक गाडी करून घेऊ एक मोठी ज्याच्यामध्ये लेकरं वगैरे नाही का आपल्या सोबतच गेले पाहिजे नाही तर आपण गेल्यानंतर लेकराला कोण पाहणार हो त्यांना पण मजा वाटते फिरायला होते एन्जॉय करायला होते मस्त हो टिफिन वगैरे घेऊन जाऊ आणि तुझ्या शेजारच्या लोकांना सांग ना कोण कोण येते तर म्हणजे कारण मी आता गाडी करते ना तर मग होऊन जाते सांगायला

हं मग कुठं जायचं हो तर किती तारखेला चल किती तारखेला चलते मग बरं सात तारखेला का हो तशी दहा तारखेपर्यंत आहे जत्रा तर आपण सात तारखेला जाऊ होऊन जातं आहे सगळं

हो ना डबा पार्टी वगैरे करू हां दर्शन पण होते हो तसंही खूप दिवस झाले गं आपण गेलो नाही ना तर मंदिरामध्ये आता किती वर्ष झाली मी गेली नाही त्या मंदिरात तू पण नसेल गेली

हो जाऊ मग आता जत्रेला आपण ठीक आहे चल बाय मग